हॅलो सर मी तन्मय विजयराव धाडे बोलतो आहे तुम्ही डॉमिनोज पिज्जामधून बोलताय ना मी सर काल दुपारी ऑर्डर केलेली होती मला कोल्ड्रिंक्स पिझ्झा बर्गर आणि सॉस पाहिजे होता तर मी ऑर्डर केली होती मला कोल्ड्रिंक्स आणि बर्गर मिळालंय पण पिझ्झाची जी मी फ्लेवर टाकला होता तो फ्लेवर त्या फ्लेवरचा मला पिझ्झा मिळालेला नाही आहे याबद्दल मला तुम्हाला खात्री करून द्यायची होती त्यामुळे मला माझे पैसे वापस मिळतील का नाही तर तुम्ही मला ते डिलेवरी वापस करून द्या म्हणजे पिझ्झ्याची हीच माझी विनंती आहे आणि यामुळे मी यापुढे तुमचा पिझ्झा म्हणजे डॉमिनोज शॉपवरून काही बोलवणार नाय